होय वाहतूक सुविधांचा अभावाचा परिणाम आरोग्य सेवांपर्यंत पोहोचण्यावर मोठ्या प्रमाणावर होतो ग्रामीण व दुर्गम भागामध्ये रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधा अनेकदा कमी प्रमाणात अस उपलब्ध असतात अशा परिस्थितीत रुग्णाला वैद्यकीय सेवेसाठी वेळेत पोहचवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो वहतूक व्यवस्थेचा अभाव यामध्ये दुर्गम भागांमध्ये पक्क्या रस्त्यांची कमतरता असते रस्ते खराब असतात रस्त्यांचा अभाव असल्यामुळे प्रवासालाही अधिक वेळ लागतो सार्वजनिक वाहतूक सुविधा कमी असल्याने खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते रुग्णालयांचे जर अंतर पाहिले तर प्राथमिक आरोग्य केंद्रे अनेकदा लांब अंतरावर असतात ज्यामुळे गंभीर परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार मिळणे कठीण होते जिल्हा किंवा तृतीयक रुग्णालयांपर्यंत पोहोचवन्यासाठी अनेक तास किंव्हा कधीकधी एक दिवस लागतो प्रवासी वेळ व खर्च यामध्येे अशा भागांमध्ये आरोग्यसेेवेसाठी चार ते सहा तासांपेक्षाही अधिक जास्त वेळ लागू शकतो यात वाहतूक खर्चही जास्त होतो आणि हा खर्च गरीब कुटुंबासाठी परवडणारा नसतो म्हणून यावर उपाय म्हनून आपन रस्त्यांची सुधारणा करू शकतो पायाभूत सुविधांवर भर दिल्यास प्रवासाचा वेळ व अडथळे कमी होती दुर्गम भागांमध्ये वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात गंभीर परिस्थितीत परिस्थितीमध्ये त्वरित वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी ही उपयोगी असते हवाई ॲम्ब्युलन्स सुविधा किंवा मोबाईल हेल्थ वॅन्स रस्त्यांची सुधारणा दूरध्वनी आरोग्यसेवा म्हणजेच प्राथमिक सल्ल्यासाठी ही सुविधा दुर्गम भागात उपयुक्त ठरते याचप्रमाणे जर रुग्णालय दुर्गम भागात असेल तर पोचण्यासाठी वेळ साधारणताः सरासरी तीन ते सहा तासांपर्यंतही वेळ लागू शकतो पावसाळ्यात किंवा खराब हवामानाच्या काळात हा वेळ आणनखी वाढू शकतो मग यामध्ये वाहतुकीच्या काही अडचणी असतात खराब रस्ते किंवा रस्त्यांचा भाव सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे खाजगी वाहनांचा वापर करावा लागतो अनेक वेळा रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांना डोंगराळ भाग घनदाट जंगल किंवा नद्यांमुळे रुग्ण्यालयांपर्यंत पोचण्यासाठी पायी प्रवास करावा लागतो